महाराष्ट्रासह संपूर्ण भारताच्या इतिहासात विविध व्यवसायाशी निगडीत यशाच्या कथा आहेत ज्यांनी आधुनिक काळातील व्यवसाय स्टार्ट अप आणि औद्योगिक क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावली आहे यातील काही उदाहरणे प्राचीन आणि माध्य मध्यकालीन काळापासून आढळ आढळतात जे आर्थिक आणि व्यापाराविषयक विकासाचे संकेत देतात आप बघायला गेलात तर सातवाहन साम्राज्य सातवाहन साम्राज्याच्या काळात महाराष्ट्रातील व्यापारी शहर विशेषतः कणेरी नाशिक आणि जेजुरी व्यापाराचे मोठे केंद्र होते सातवाहन काळातील व्यापारी बंदर आणि व्यवसायाच्या मार्गा मार्गाने स्किल रूटच्या व्यापारासह प्रोत्साहन दिले होते भारतीय मसाले रेशीम आणि वस्त्राच्या व्यापारातून मोठी संपत्ती आली होती ह्या आर्थिक प्रभा प्रभाव महाराष्ट्राच्या पुढील व्यावसायिक विस्तारावर झाला होता बघायला गेलात तर मराठा साम्राज्यचा आर्थिक विस्तार हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आणि पुढे पेशव्यांच्या काळात महाराष्ट्रातील व्यापारी आणि व्यवसायिक वाढले होते मावळ्यातील व्यापार सोने चांदीचे व्यापार आणि वस्त्र उद्योग यांमुळे मराठा साम्राज्याची संपत्ती वाढली होती पेशव्यांच्या काळात पुणे हे व्यापारी केंद्र होते सांस्कृतिक आणि औद्योगिक केंद्र बनले होते आधुनिक काळात जर स्टार्ट अपचे स्टा यश बघायला गेलात तर बजाज ग्रुप आहे महाराष्ट्र औद्योगिक जामनालाल बा बजाज यांनी एकोणीसशे सव्वीसमध्ये बजाज ग्रुपची स्थापना केली होती जे आज भारतातील प्रमुख व्यवसाय समूहांपैकी एक आहेत बजाज ऑटो बजाज फायनान्स यांसारख्या कंपनी आज भारतातील प्रमुख व्यवसायांमध्ये गुन गणले आहेत बजाज ऑटोने कमी कमी किंमतीतील स्टार्ट स्कूटर्स आणि दुचाकींचे माध्यमातून व्यावसाय प्रचंड प्रचंड यश मिळवले आहे तसेच बघायला गेलात तर महिंद्रा कंपनी आहे ही एक आय टी सेवा केंद्र कंपनी आहे जी महिंद्रा ग्रुप भाग ग्रुपचा भाग आहे एकोणीसशे शहाऐंशीमध्ये स्थापन झाले ही कंपनी आज आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर विस्तरलेली आहे टर आराऊंड दृष्टीने बघल्या टेक महिंद्रा ने सतत न नवीन नवीन नवीन तंत्रज्ञान स्वीकारून आणि मोठ्या स्तरावर स्तरावरील विनिकरण करून व्यवसायात यश मिळवले आहे सिस्टिम कम्प्युटर सर्विसेसच्या अ अधिग्रहणानंतर टेक महिंद्राने सिस्टिमच्या आर्थिक संकटातून कंपनीला बाहेर काढत ती एक यशस्वी व्यवसाय संस्था बनली आहे तसेच बघायला गेलं तर टाटा ग्रुप टाटा समूह महाराष्ट्राशी निगडीत असलेल्या एक प्रमुख व्यवसाय समूहांपैकी एक आहे एकोणीसाव्या शतकात स्थापन झालेल्या हा समूह आज भारतातील प्रमुख समूह आहे टाटा मोटर्स टाटा स्टील्स टाटा क कन्संट्री सर्विसेस हे औद्योगिक अंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी आहे विशेषतः टाटा मोलट्रसने जागा जगातील काही मोठ्या ऑटोमोबाईल्स कंपन्यांशी विनिकरण करून व्यवसाय व्यापक चाललं विस्तार केला आहे